मी मध्ये भाषांतराचा एक कोर्स केला होता माझी मैत्रिण आहे तीच भाषांतर करायला शिकवते माझं इंग्रजीवर बऱ्यापैकी प्रभुत्व आहे आणि मला असं वाटत होतं की माझं मराठीदेखील तितकंच चांगलं आहे माझं शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून झालं असलं तरी घरातलं वातावरण हे संपूर्ण मराठी होतं त्यामुळे माझा असा समज होता की आपल्याला मराठी अगदीच व्यवस्थित लिहिता वाचता बोलतासुद्धा येतं आणि तसं होतही होतं पण जेव्हा प्रमाणभाषा शिकायची वेळ आली तेव्हा आपण बोलतो ती मराठी किती चुकीची आहे याचा एक अनुभव आला माझ्या मैत्रिणीकडून जेव्हा मी भाषांतराचा कोर्स केला तिने आम्हाला काही सॅम्पल्स दिले होते जे इंग्रजीमधून मराठीमध्ये अनुवादित करायचे होते मुळातच अनुवाद आणि भाषांतर याच्यामधला फरकच मला माहीत नव्हता तो तिने मला समजावून सांगितला भाषांतर म्हणजे इंग्रजीतला शब्द घ्यायचा त्याला मराठीतला प्रतिशब्द शोधायचा आणि तो टाकून द्यायचा एवढंच पण त्यामुळे काही फार मजेदार मजेशीर अशा चुकाही व्हायला लागल्या होत्या मग त्यानंतर तिने अनुवाद हा शिकवला अनुवाद म्हणजे मूळ भाषा अर्थात इंग्रजी भाषेत काय संगितलं आहे काय सांगायचा प्रयत्न केला आहे ते समजून घ्यायचं त्याला थोडासा स्वतःचा एक टच द्यायचा आणि आपल्या भाषेत लिहून काढायचं मूळ भाषेच्या गाभ्याला धक्का न लावता हे खरं तर फारच आव्हानात्मक आहे वाटतं तितकं सोपं नाही आहे आपल्याला असं वाटतं की भाषांतर करणं खूपच सोपं आहे पण खरं तर ते सोपं नाही आहे याचा अनुभव मला खास करून तेव्हा आला जेव्हा मला काही लिगल डॉक्युमेंट्स म्हणजे खरेदी खत किंवा घराचा व्यवहार वगैरे हे असे काही डॉक्युमेंट्स जेव्हा डोळ्यासमोर आले आणि ह्यांचा मला जेव्हा अनुवाद करायला लागला मराठीमध्ये तेव्हा मात्र मी शरणागतीच पत्करली त्यासाठी मराठीचं शब्दसंग्रह इतका असावा लागतो खूप जास्त असावा लागतो तरच हा अनुवाद शक्य आहे मी खरं तर हवामानशास्त्रात पीएच डी केलेली एक विद्यार्थिनी आहे आणि मला अनुवाद करायचा होता तो माझ्याच विषयातील काही सायंटिफिक पेपसचा की जे सामान्य जनतापर्यंत मला पोचवता येईल असं तर ते भाषण तर मी करू शकले कारण काय मला तो विषयही माहीत होता पण जेव्हा माहितीत नसलेला विषय जेव्हा समोर येतो आणि त्याचा अनुवाद जेव्हा करावा लागतो तेव्हा मात्र ते खूपच चॅलेंजिंग ठरतं ते वाटतं तेवढं सोपं नाही आहे